स्त्रिया आणि नव निर्मितीचा संबंध हा खूप जुनापासून आहे जसे गीत खेळणे उखाणे यातून स्त्रियांची प्रतिभा फुलते सतत नविन्याचा ध्यास असणाऱ्या स्त्रियां स्त्रियांनी काळानुसार प्र भर घातलेली आहे जशी मंगळागौर ही स्त्रिया स्त्रियांचेच खेळ आहे ते पुरुष नाही खेळत स्त्रिया आणि त्यांचा संबंध जसा वेगवेगळ्या प्रसंगी गीतं गीत खेळणी स्त्रियांची प्रतिभा उ उंचावणे नाविन्याचा ध्यास करणे नागपंचमी हे सणसुद्धा स्त्रियांचा जास्त असते श्रावणमास हा श्रावण महिना स्त्रियांचा क केला जातो त्यामध्ये त्यांचे मनोरंजन असते त्या हुशारी ऐकण्याची हे असते प्रत्येक खेळामध्ये स्त्रियांचा वेगवेगळा भाग असतो तसे पुरे पुरुषांचे खेळ असेल हे मैदानी खेळ असतात पण मैदानी खेळामध्ये स्त्रियांना पण डावलून चालत नाही कारण की स्त्रिया पण मैदानी खेळ खेळतात त्यामुळे त्या खेळाला दोघांचं ही वेगवेगळ्या प्रकारे केला जातो असे घरगुती जे खेळ आहेत लग्न समारंभात स्त्रियांचाच जास्त चहल पहल असतात पुरूषांची कमी असतात मैत्रिणी सोबत खेळ खेळणे हळदीचा जो कार्यक्रम होतो त्यामध्ये स्त्रियांची जास्त खेळण्याचा इंटरेस्ट असतो पुरुष मंडळी मोजकेच काम करतात तर अशा बऱ्याच प्रकारचे खेळ आहे जे स्त्रियांमुळेच आपण हे करतो तर जशी भाऊबीजेला असतं ती तं स्त्रियांच्याच खेळा ख खेळ आहे तो भाऊबीजेला त्यांच्या ह्याच्यातनं त्याच्यानंतर रघोरी झालं किंवा फुगडी झालं ह्या स्त्रियांचेच खेळ आहे त्यामधे पुरुष मंडळी वा त्यामध्ये इंवॉल्व नाही होत असे बरेचसे खेळ स्त्रिया खेळतात